माझं तर म्हणणं आहे की बातम्यांवरच्या अर्ध्याच्या वर गोष्टी ज सगळ्यात खोट्याच असतात कारण यांना फक्त टी आर पीची भुखे आहेत सगळे सोशल मीडिया जे काय येते अर्ध तर फेकवरचं चालते तर माझं सोप्याच म्हणणं एवढंचं आहे की जे आपण डोळ्यांना बघतो त्याच्यावर विश्वास करावा कारण बोलणारे लोक खूप आहेत आणि कोणाला बदनाम करणारे लोक पण खूप आहेत असं नाही आहे की सगळंच खोटं असतं बातम्यांमधलं काही काही खरं पण असते पण जास्त करून इन्फ्लुएन्स हे बॅडच ख म्हणजे बॅड इन्फ्लुए्सच आहे बातम्यांवर जसं की आता की जी गोष्ट झाली नाही ते पण गोष्टीला सपोज आता कोणती चोरी झाली आता चोरी दहा रुपयची जरी असली तरी हे सोशल मीडियावाले काय करतात त्याला दहा करोडची चोरीच बनवतात तर असं झाले हे सगळे बातम्यांवरचं खूप खोटे झाले आहेत आणि कोणाला जर असं खराब वाईट दाखवून द्यायचं असेल तर ते बातम्या वगैरे खूप असे हे करून देतात आणि माझं तर म्हणणं एवढंच आहे की फक्त जास्त लक्ष द्या देऊच नका होईल तेवढ्या या बातम्यांवर आणि न्यूजवर